आमच्या परिसरामध्ये कचरा खूप साचला आहे आणि अनियमितपणे कचरा गोळा होत आहे त्यासाठी आम्ही त्या कचऱ्याची विल्हेवाट लावण्यासाठी त्यासाठी स्थितीची चौकशी करण्यासाठी स्थानिक कचरा व्यवस्थापन प्राधिकरणाला दुरध्वनी केला त्यानंतर त्यांचा संदब संदर्भ क्रमांक वापरून आम्ही खात्यातील तपशिलाचा विचार करू त्यानंतर त्या त्यानंतर त्या कचऱ्याची विल्हेवाट कशी लावता येईल याचा विचार करू व लोकांनाही सांगू की इथे कचरा टाकणे चुकीचे आहे व जो कचरा आहे त्याची आपण व्यवस्थित ओला कचरा सुका कचरा वेगवेगळा करून आपण टाकू शकतो हेही लोकांना समजून टाकू त्यांच्यामध्ये जनजागृती करण्याचे काम करू त्यामुळे लोकांनाही समजेल की कचऱ्याचं कसे व्यवस्थापन करायचं ओला कचरा सुका कचरा कसा वेगेगवेगळी कडं करायचा सुरुवात आपण आपल्यापासून करू आपल्या गावापासून करू त्यासाठी स्थानिक कचरा व्यवस्थापन हे आपल्याला मदत करतच आहे त्याचबरोबर आपण आपण ही आपला हातभार लावणे गरजेचं आहे प्राथिनिधी प्राति प्राधिकरणाला दुरध्वनी केल्याने ते आपल्या कचऱ्याची तर विल्हेवाट लावतील पण कचरा आपल्याला आधीपासूनच आपण सुका आणि ओला वेगवेगळा सुका आणि ओला कचरा आपण वेगवेगळा केला तर ते आपल्यालाही सोयस्कर पडेल प्रत्येक वेळी आपण कचरा एकत्र टाकत असतो त्यासाठी आपण वेगवेगळा कचरा ठेवायला हवा आपण एकत्र कचरा टाकल्याने ते त्याच्या परत पुनर्वापरही करण्यासाठी तो अयोग्य असतो त्यामुळे आपण कचरा वेगवेगळाच ठेवला ठेवायला हवा